मी बरी आहे तू कशी आहेस रूतुजा सध्या कॉलेजच होय तेच ना ग्रॅज्युएशननंतर आपलं परत काहीच कॉन्टॅक नाही आणि जे काही बोलणं होतं ते ग्रुपवरच होतं वॉट्सअपवर हो तिथंच आहे तू आता कुठं आहेस हां हा कोल्हापूरमध्येच जॉबच बघायचं किंवा मग एम पी एस सी वगैरे एक्झाम्स वगैरे द्यायचं तुझं काय प्लॅन आहे हां हां अगं मग एम पी एस सीनंतर पी एच डी पण करू शकतेस की तू नेट सेट वगैरे हो कधी आता सुट्टी कधी आहे सगळेच आपण भेटूयात ग्रुप आपला हो पूजा पूजा दीपाली मॅडम वगैरे आहे त्यांचा फोन किंवा सेफाली वगैरे तुझ्याकडे कुणाचा कॉन्टॅक नंबर आहे तू कोणाच्या अजून कॉन्टॅकमध्ये हां चालेल की होय त्या निमितानं आणि हिचा बड्डेसुद्धा आहे ना पूजाचा बड्डे हो ती नवीन चौपाटी झाली बाजूची चालेल की मग तिथं सगळ्यांना होय ते नवीन काहीतरी स्पॉट झाले आहेत आत्ता तिथं बरंच काय काहीतरी आणि खाऊगल्ली पण छान झाले तिथं होय पाणीपुरी चाट वगैरे सगळंच छान मिळतं तिथं हो मी एकदा दिवाळीच्या सुट्टीत गेले होते तिथं होय होय होय होय आता तिथं लॅम्स वगैरे सगळं लावून बोटिंगचं वगैरे सुरूच आहे तिकडं चा हो आपण संध्याकाळचाच प्लॅन करूया तेच बरं पडेल सगळ्यांना हां आम्ही गाडीवरून येतो मग बाकी मग डिस्कशन आपण वॉट्सअपवर करूयात ग्रुप तयार करूयात मग म्हणजे सगळ्यांना जसं सोयीनुसार येतील मग हो तिथं बाजूलाच एक शॉप आहे केक शॉप नवीनच आहे त्यांच्याकडं छान पेस्ट्रीज वगैरे मिळतात केक बिस्किट्स वगैरे सगळं छान मिळतं त्यांच्याकडं आणि बाजूलाच कॅफेसुद्धा आहे तिथं हो चालेल चालेल आणि छान वाटलं हो हो होय हो चालेल चालेल चालेल हो ठीक आहे चालेल हो हो बाय बाय